यवतमाळ जिल्ह्यामध्ये खूप मोठं हॉस्पिटल आहे गव्हर्नमेंट आणि त्या हॉस्पिटलमध्ये पाहिजे तेवढ्या सर्वच प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहे आणि मूळ लोकांनाच नाहीत तर त्या त्या जिल्ह्यातील असलेल्या प्रत्येक तालुक्यातील लोकांना त्याचा फायदा आहे कोविडच्या साथामध्ये त्यांनी नवीन एक दवाखाना उपलब्ध करून लगेच त्या रुग्णांच्या सेवेसाठी तात्पत एक पर्याय निवडून त्यांनी त्या कोरोना काळात नेत्यांना सर्वांनाच मदत केलेली आहे